माझ्या घरी झाडं लावले आहे मी तुळशीचं झाड आहे गुलाबाचं झाड आहे जास्वंदाचं झाड आहे आणि जांबाचं निंबूचं फळांचं पण झाडं लावले मी घरी आणि रोज त्यांना पाणी देतो खत देतो आणि त्याच्यातले बेकार झाडं काढून फेकतो आणि माझ्या घरी पुन्हा तू आपल्या मिरची आहे वांगी आहे टमाटे आहे मी त्या झाडांना झाडांची चांगली जोपासणी करतो त्यांना रोज पाणी देतो खत देतो आणि तुमच्या घरी तुम्ही असेच झाडे लावले तर त्यात भाजीपाला मिळतात आपल्याला भाजीपाला बाजारातून घ्यायला नाही लागत बाजारामध्ये महागाचे भाजीपाले आहे तर आपण असे भाजीपाले जरी घरी लावले तर आपले पैसे वाचते आणि आपण रोज ताजा भाजीपाला आपल्याला खायला मिळतात आणि शेतात जात असताना प झाडांना पाणी टाकून जायचं